हां बोला पूनम मॅडम बोलत आहे आपण हां अव्हेलेबल आहे ना बोला ना आपलं कुठं काय फिटिंग करायचं आहे हां हां समजलं समजलं तुमचं बोलणं काय आहे होऊन जाईल ना ते पण आपलं काम हां जर असं बघण्यामध्ये गेलं ना तसं आपलं सगळं लेबरवर इट डिपेंड करतं का ते लेबर किती फास्ट तुमा करून देना आपण कसं जसं नाही नाही तीन चार दिवस नाही मग कसं लेबर आपल्या हजेरीसाठी पाचसहा दिवस ही खेचतील पण माझं म्हणणं कसं आहे थोडा टाईम लावून द्या पण काम तुम्हाला पर्फेक्ट करून भेटेल आमच्याकडून नाही बरोबर आहे बराबर आहे तसं आम्ही जेव्हा समोरच्यांना जेव्हा चार्ज करतो पण आता कामही चांगलं करून देतो करीब आपल्याला स सहा आठ दिवस जातील सहा दिवस तरी धरूनच चला आपण ठीक आहे तुम्ही रिक्वायरमेंट सांगा किती काय वगैरे साहित्य तुम्हाला किती आपलं एरिया तुमचा किती काय बा बेडरूम आहे वगैरे सांगा मला त्यायचा मी तुम्हाला कोटेशन सांगतो सांगा

ओके सहा एम एमचे चोवीस पाईप पंधरा एम एमचे चार पाईप तुम्हाला साम माझं म्हणणं काय आहे तुम्हाला ते प्लॅस्टिकचे बसवायचं आहे एकदम रॉट आयर्नचे लोखंड टाईपचे बसवायचे आहे आहेत दोनो बेटर आहे पण माझं म्हणणं कसं आहे लोखंडाचे टाकले ना तर ते तुम्हाला लाईफ टाईमसाठी असं राहील प्लॅस्टिकचं समजा एखाद्यावेळी काही असं स आतून कुजून जातो तो प्लॅस्टिक चालेल चालेल मग सांगवा किती काय लागेल

चालेल आणखी

जास्त होऊन जाईल मला वाटते चार डझन एवढं लागेल नाही ठीक आहे चालेल ठीक आहे आणखी हां भेटून जाईल ना ठीक आहे आणखी ठीक आहे मी कोटेशन तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवून देऊ काय कोटेशन आहे काय आहे इंचचे पाईपचे रेट आहे हे सगळं मी तुम्हाला व्हॉट्सअपला डिटेल कळवून टाकतो चालेल मग मग मला मला तुम्ही घरची लोकेशन पाठवून द्या त्याचं मी येतो बघून जातो किती काय आहे